राज्यातील राजकीय व्यवस्था सरकारचे काय अवकोटीलीबि आनि ट्रान्सफ कशी म्हणजे अशा प्रकारे सूचित होतंय की त्यांचं काम बघू किंवा जर ती जास्त प्रॉब्लेम्स असल्या तर चांगल्या ऑफिसरांना तिथं ट्रान्सफर करतात आणि म्हणजे त्यांचं जर काम चांगलं असलं तर त्यांना असं ट्रान्स त्यांनाही ट्रान्सफर करतात की म्हणजे हे आणखीन तर ती काम चांगलं करू शकतात त्या जागी जर खूप स हे असल्या अडचणी तर तिथं चांगल्या प्रकारे हे ऑफिसर चांगलं काम करू शकतात म्हणून त्यांना ट्रान्सफर करण्यात येते अशा सो काय हे पाठवतात